नाष्ट्याला बरेच प्रकार केले जातात पोहे उपमा इडल्या डोसा थालीपीठं बरेच प्रकार असतात त्यातला मी तुम्हाला थालीपीठाचा एक थालीपीठाची रेसिपी सांगतो थालीपीठ थालीपीठ करताना दोनतीन प्रकारची पीठं घ्यायची तसं गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ बेसनचं पीठ तीनचार प्रकारचे बाजरीचं आपल्याकडे जे घरात असतील ते चारपाच प्रकारची पिठं घ्यायची ती ती जी पिठं न घेता त्या धान्यांची भाजणी जरी केली तरी पण चालते तर भाजणी नसलीच तर आपण तीनचार प्रकारची पिठं घ्यायची सम प्रमाणात वाटीवाटी घेतलं तरी चालते चारपाच प्रकारची पिठं जर घेतली आपण तर त्यात हिरवं वाटण आलं लसूण मिरची ह्याचं एक वाटण करायचं कोथिंबीर हे घालायचं नंतर थोडंसं तेल टाकायचं मिरचीचं वाटण टाकायचं तीळ टाकायचं हिंग थोडंसं तिखट टाकायचं ती भिजवायचं कोथिंबीर जास्त घालायची किंवा बटाटा दुधी भोपळा किसून जरी त्यात घातला तरी चांगलं लागतं हे सगळं जिन्नस घालून आपण ते मळायचं चांगलं मळल्यानंतर ओलं कापड करायचं पोळपाटावर घ्यायचं ओलं कापड घ्यायचं जे मळलेलं आपण थालीपीठाचं पीठ असतं ते घ्यायचं थोडं मीठ घालायचं मीठ राहिलं मीठ घालायचं हे सगळे जिन्नस आपण मळायचं नंतर पोळपाटावर ओलं कापड घ्यायचं थोडं पिठाचा गोळा घ्यायचा तो थापायचा तापलेला तवा थोडंसं तेल टाकायचं तव्यावर ते थापलेलं आपण थालीपीठ टाकायचं किंवा डायरेक्ट तवा तव्यावरती थापलेलंसुद्धा चालतं पण तव्यावर नवखे शिकणाऱ्या मुलींना थापता येत नाही त्याच्यासाठी आपण एक पोळपाटावर ओलं कापड घ्यायचं त्या छोटा गोळा घेऊन थापायचं त्या हाताच्या बोटांनी असं लाटण्यापेक्षा हाताने थापलेलं चांगलं आण त्याला चव पण चांगली येते किंवा त्याला एक थापल्यानंतर एक तीनचार भोकं अशी पाडायची आणि ते तव्यावर उपडं टाकायचं टाकल्यावर थोडंसं तेल पाणी टाकून आपण झाकून ठेवायचं दोन्ही बाजूनं खरपूस भाजायचं तुम्ही दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर खाल्लं तरी छान लागतं कुरकुरीत थालीपीठ पोळ पोट पण भरतं पौष्टिक पण असतं आणि त्यात आपण काहीही घटक घालू शकतो जास्त प्रकारच्या भाज्या गाजरं घालू शकतो त्यामुळं थालीपीठ प्रकार हा मला आवडतो आणि घरात सगळ्यांना पण चांगला वाटतो